राज्यातील बँकिंग क्षेत्र आणि विमा क्षेत्र हे स्थायिक अर्थव्यथेत खूप सारे योगदान देते जसे की गुंतवणूकमध्ये ते आपल्याला इन्शुरन्स काढावं लागतं आणि इन्शुरन्स काढले की ते पैसे त्यांना जाता आता जास्त करून ॲक्सीडेन्ट वगैरे काही होत नाही मग ते पैसे सरकार सरकारकडं किंवा त्या कंपनीकडं तसेच राहता आणि जे पैसे राहता त्याच्याकडनं मग ते त्यांचं पूर्ण नफा समजला जातो आणि जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो जेव्हा क्रेडिट कार्डमध्ये आपण पैसे ते काढतो आणि वापरतो ते पन्नास दिवस बिनव्याजी पैसे असतात हे पैसे पन्नास दिवसांनी आपल्याला भरावं लागते ते पण बिन व्याजी जेणेकरून जे नोकरदार वर्ग आहे ते त्याचा वापर फुकटमध्ये करतील आणि याच्यामध्ये त्यांना त्यांचा काही दुरुपयोग होणार नाही कुठलं व्याज देवा लागणार नाही कुठलं कर आकार शिल्लक द्यावं लागणार नाही हा या मागे मेन उद्देश असतो आणि याच्यामधनं या क्षेत्रामध्ये जे की बँकिंग आणि विव विमा आहे या क्षेत्रामध्ये नौकऱ्या तर खूप आता आ आलेल्या आहे जेणेकरून प्रत्येक शहरात आणि गावात आता विमा आणि बँकिंग सुविधा सुधारली आहे त्यामुळे सरकारला या मागं खूप पैसा लावावा लागतो आणि गावागावात आता विमा आणि बँकिंग पोहोचली आहे त्याच्यामुळे इथं खूप साऱ्या नौकऱ्या निघाल्या आहे आणि चांगले लोक इथून नौकऱ्या घेत आहे आणि घरी कमाई घेऊन जात आहे जेणेकरून त्यांचं घर सुखाने राहील दोन वेळचे जेवण जेवेल आणि उत्तम असं दैनंदिन जीवन जगण्यात सामर्थ्यवान होईल ही या योजनेची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि यामध्ये महसूल विभाग पण खूप महत्त्वाची भूमिका निभावतो कारण की बँकिंग आणि म विमा आलं तर त्याच्यात पैसे भरावेच लागतात त्यामुळं महसूल विभाग पण इथं खूप महत्त्वाची भूमिका बजावतो